शहरी आणि ग्रामीण शहरामधील जर बघायचं झालं तर बरंच फरक आहे फर आपल्याला तो जाणवतोसुद्धा कारण की शहरातील ज्या शाळा आहेत ह्या इंग्लिश मीडियमच्या मोठ्या मोठ्या शाळा आत्ता आहेत आपल्याकडे यांची फीससुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि शहरातील लोकं जी आहेत ती शिक्षित असल्यामुळे आपल्या मुलांना मोठ्या मोठ्या शाळेमध्ये पाठवत असतात आणि शहरातील शाळांमध्ये खूप साऱ्या सोयीसुविधासुद्धा उपलब्ध असतात त्याच प्रमाणात जर ग्रामीण भागातील ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या किंवा काही प्रायवेट शाळा प्रायवेट शाळा ह्या खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला भेटतात जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यासुद्धा शाळा खूप चांगल्या आहेत पण त्याचं जे प्रमाण आहे तिथे शाळेतील मुलांना पाठवण्याचं ते कमी प्रमाणामध्ये होत चाललेलं आहे कारण की शाळेमध्ये दिवसेंदिवस ज्या सवलती भेटायला पाहिजेत त्या मुलांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्या कमी होत चाललेल्या आहेत तर जसं इंग्रजी माध्यम जे आहेत ते व्हायला पाहिजेत ते कमी आहे आज अजूनही त्याच्यामुळे लोकांचा जो कल आहे तो शहराकडे जास्त वळलेला आहे तर खूप शिक्षणामध्ये बदल होत चाललेला आहे त्याच्यामुळे लोकांचं लक्ष जो आहे आणि जो त्यांचा कल तो इंग्लिश माध्यमाकडे जास्त वळत चाललेला आहे आणि शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये आपल्याला बरीच दरी आपल्याला दिसून येते आहे शिक्षणामध्ये सुद्धा तर अशा प्रकारे लोकं जे आहेत ते त्यांची मतं बदलत चाललेली आहेत